भारतीय अन्न हे खरं सांगायचं तर अतिशय सकस म्हणजे समतोल आहार ज्याला म्हटलं जातं तशा पद्धतीचं मला वाटतं कारण ज्यामध्ये आपण डाळ भात म्हणजे ज्वारी बाजरीची भाकरी किंवा गव्हाची चपाती वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि कोशिंबिरी असं सर्व प्रकारचं आपण त्यामध्ये जेवत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला ज्या कॅलरीज वेगवेगळ्या प्रदा प्र प्रकारची खनिजं वेगवेगळ्या प्रकारची व्हिटॅमिन्स आपल्याला जी गरज असते ती सगळी आपल्या ह्या अन्नपदार्थांमधून मिळत असतात आणिक ह्याच्याबरोबरीने शरीराला ज्या काही मसाल्यांची गरज असते की ज्याच्यामध्ये मिरची हा सुद्धा एक मसाल्याचाच भाग आहे त्याचा वापर आपल्याकडे अतिशय योग्य प्रमाणात केलेला असतो आणि लवंग दालचिनी मिरी तमालपत्र असे बरेच मसाल्याची नावं आहेत की ज्याच्यापासून आपल्याकडे गोडा मसाला काळा मसाला गरम मसाला काही वेळेला सगळे ते तसेच्या तसे खडे मसाले वापरले जातात काही पदार्थांमध्ये आणि ह्या सगळ्याच्यामुळे आपल्या पचनामध्ये त्याचा उपयोग होत असतो ह्या सगळ्या गोष्टींचा आणि त्यामुळे आपले पदार्थ चविष्ट तर होतातच दिसायलाही अतिशय देखणे असतात की ते ताट वाढलेलं बघितलं तरी माणसाची जी भूक आहे ती उद्दिपित होईल आणि ते खावंसं वाटेल आणि चविष्ट तर असतंच आणि एक नुसता मसाला जरी म्हटला तरी हात बदलला की त्या पदार्थाची ही चव बदलत असते कारण त्या मसाल्याचं प्रमाण तुम्ही किती प्रमाणात घालता त्या प्रमाणात चवीही बदलत असतात त्यामुळे तेच तेच आपण रोज जेवतो आहे असं वाटत नाही आणि स त्याच्यामुळे खाण्याचा आपल्याला आनंद मिळतो खूप खात राहिलं जात नाही त्याच्यामुळे असा एक माझा अनुभव आहे की जर फारशी चव नसेल तर पोट भरतं नुसतंच पण खाण्याचे आनंद मिळत नसतात पण आपले भारतीय जे अन्नपदार्थ आहेत आणिक मी महाराष्ट्रातली असल्यामुळे मी महाराष्ट्राच्याबद्दल जास्त बोलते की जो आपला जे रोजचं भाजी आमटी वरण भात त्याच्यावरती तूप ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण वापरतो दही दूध तूप ह्या सगळ्या ह्या सगळ्यामुळे आपल्याला जी पोषक तत्व हवी असतात इंग्लिशमध्ये बरे शब्द वापरले जातात की गट बॅक्टेरिया आणि अमुकतमुक तर हे आपल्या पूर्वापार आलेले हे पदार्थ जे आहेत हे अतिशय सुंदर चविष्ट आणि खायला अतिशय सुंदर वाटणारे पोषण शरीराचं करणारे योग्य प्रमाणामध्ये असे असतात त्यामुळे भारतीय अन्नपदार्थ हे अतिशय हा स सकस आणि चौरस आहार आहे असं माझं मत आहे